आमच्या भागातील लोकं सर्वाधिक मराठी भाषा बोलतात तसं म्हटलं तर सर्वच प्रकारचे भाषा आम्ही जिथे राहतो तिकडे बोलल्या जातात जसं हिंदी मराठी गुजराती मारवाडी म्हणजे असे काही लोक असतातच पण सर्वाधिक संभाषणासाठी जी वापरल्या जाते तर ती भाषा म्हणजेच मराठी कारण की आम्ही महाराष्ट्रात राहतो आणि महा महाराष्ट्र मराठी लोकांसाठीच बनवलेला आहे तसं म्हटलं तर तर सर्वांत जास्त मराठी भाषाच बोलली जाते कारण की ही आमची मातृभाषा आहे आणि लहानपणीपासनं आम्हाला हीच भाषा शिकवली गेलेली आहे त्या व्यतिरिक्तही दुसऱ्या भाषा पण शिकवल्या गेल्या आहेत पण घरातल्या घरात म्हणजे सर्वांची घरातल्या घरात आम्ही सर्वाधिक हीच भाषा वापरतो कारण की आमच्या सोसायटीमध्ये किंवा आमच्या ज्या जिल्ह्यात हीच भाषा सर्वांत जास्त लोक वापरतात आणि बोलतात म्हणून आम्ही हीच भाषा वापरतो